होय लघुउद्योग छोटे शेतकरी आणि महिला उद्योजक यांच्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारद्वारे अनेक विशेष धोरणे हे तयार केली गेली आहेत यांचा उद्देश या विशिष्ट गटांना प्रोत्साहन देणे त्यांना आर्थिक मदत करणे आणि त्यांचा विकास करणे हा आहे लघुउद्योगांसाठी अनेक योजना आहेत यामध्ये क्रेडीट लिंक्ड कॅपिटल सबसिडी स्कीम फॉर टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन म्हणजेच सी एल सी एस एस ही आहे यामध्ये तंत्रज्ञान अद्ययावत करण्यासाठी आर्थिक मदत केली जाते त्यानंतर क्रेडिट गॅरंटी फंड ट्रांसफर फॉर मायक्रो अँड स्मॉल एंटरप्रायजेस अस यामध्ये बिना तारण कर्ज उपलब्ध करून देण्यात येते त्यानंतर प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्रॅम म्हणजेच पी एम ई जी पी ही देखील योजना आहे यामध्ये नवीन उद्योग सुरू करण्यासाठी आर्थिक साहय्य केले जाते छोटे शेतकरी आणि श्रीमंत शेतकऱ्यांसाठी देखील अनेक योजना आहेत यामध्ये प्रधानमंत्री किसन सन्मान निधी म्हणजेच पी एम किसान याद्वारे शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत दिली जाते प्रधानमंत्री फसल बीमा योजना म्हणजेच पी एम एफ बी वाय याद्वारे पिकांना नैसर्गिक आपत्तींपासून संरक्षण दिले गेले आहे त्यानंतर प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना म्हणजेच पी एम के एस वाय यामध्ये सिंचनासाठी शेतकऱ्यांना मदत दिली जाते महिला उद्योजकांसाठी देखील खास प्रोत्साहन देणाऱ्या योजना केंद्राने राज्य सरकारनं तयार केले आहेत यामध्ये मुद्रा योजना यामध्ये लहान व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज पुरवठा करण्यात येते यामध्ये महिलांना जास्त प्राधान्य दिले गेले आहे स्टँडअप स्कीम यामध्ये महिला उद्योजकांना नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी दहा लाखांपासून एक कोटींपर्यंत कर्जाची व्यवस्था करण्यात आली आहे त्यानंतर उद्योजनी योजना यामध्ये महिलांना स्वत चा व्यवसाय सुरू करण्यासाठी अर्थ साहित्य केले जाते या व्यतिरिक्त राज्य सरकारे देखील आपापल्या स्थरावर या गटांसाठी विशेष योजना चालवतात आमच्या कुटुंबाने वरीलपैकी शेतकऱ्यांसाठी ज्या ज्या योजना आहेत त्या योजनांचा वापर घेतला आहे म्हणजेच प्रधानमंत्री किसन सन्मान योजना आणि प्रधानमंत्री फसल बीमा योजना या योजनांची सेवा आम्ही घेतलेली आहे